राज्यातील कृषी क्षेत्रासमोर भरपूर आव्हाने आहेत तर सगळ्यात आधी म्हणजे म्हणजे एक वातावरणाचा तर परिणाम होतोच जसं दुष्काळ आहे अवेळी पाऊस आहे आता म्हणजे मार्च एप्रिलमध्ये पण पाऊस पडतोय त्यानंतर पावसाळ्यात कधी कधी भरपूरच जास्त पाऊस पडतो त्यामुळे पिकांचं नुकसान होतं म्हणजे प्रत्येक सीझनमध्ये अशा प्रकारचं दुष्काळ पडतोच सुका दुष्काळ असो किंवा ओला दुष्काळ असो त्याव्यतिरिक्त जे या या वातावरणामुळे जे कीटक म्हणजे कीड पडते पिकांवर तर त्याच्यामुळे पण भरपूर नुकसान होतं त्याव्यतिरिक्त स् जर आव्हान म्हटलं झालं तर भरपूर ठिकाणं अशी आहेत जिथे अजूनही चांगल्या प्रकारच्या बियाणांची उपलब्धता लवकर होत नाही आणि झाली तरी त्याची जी किंमत आहे ती भरपूर जास्त असते त्यानंतर लोकांना अजूनही जे पाणी कसं वाचवायचं वेगवेगळे जे टेक्निक्स आहे जसं ड्रिप इरिगेशन आहे ठिबक सिंचन पद्धती आहे फवारा सिस्टम आहे किंवा अजूनही वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याबद्दल त्या टेक्निक्सबद्दल लोकांना जास्त माहिती नाही आहे त्यानंतर म्हटलं तर काही ठिकाणी पीक ज म्हणजे गावामध्ये पीक झालं आता समजा शेतीमालाला त्यावेळेस भाव नाही आहे ते आपल्याला जर साठवून ठेवायचं आहे तर स्टोरेजची फॅसिलिटी पण भरपूर कमी आहे तर असे भरपूर हे आहेत कारणं आहेत ज्याच्यामुळे कृषी क्षेत्रात समोर भरपूर आव्हाने येत आहेत आणि यामुळेच आपण आजकाल म्हणजे बातम्या बघतच असतो की भरपूर शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होतायंत तर त्यासाठी इतर बुवा दुसरं जर त्या आपल्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर त्यांना ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत आणि स सर्वात मुख्य म्हणजे त्यांना त्यांच्या शेतीमालाचा योग्य तो भाव योग्य तो मोबदला मिळायला पाहिजे अशी काहीतरी उपाययोजना सरकारने केली पाहिजे